वृत्तपत्राच्या माध्यमातून स्तंभातून कुटीर उद्योग लघुउद्योग याबद्दल जर माहिती मिळत असेल

बेरोजगार तरुणांना याचा खूप चांगला फायदा होईल कारण त्यांच्या हाताला काम मिळाल्यानंतर त्यां त्यांना घरच्यासाठी हातभार लावता येईल त्यातून ते काहीतरी काम करतील घरची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यांना पण एक समाधान मिळेल कारण वृतपत्र असं हे माध्यम आहे की जे की प्रत्येक सामान्यापर्यंत पोहोचू शकतं आणि आणि त्या मा स्तंभातून त्या माहितीद्वारा मुलांमध्ये तरुणांमध्ये एक उत्साह निर्माण होईल आणि घरगुती प्रश्न त्यांचे सुटतील त्या संबंधित माहिती शेतीबद्दत जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा प्रत्येक शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकतो हेही स्तंभ त्यामध्ये असावं कारण शे शेतीविषयक माहिती शेती करणाऱ्याना उपयोगी पडते